हॅलो हां स्विगीमधून बोलत आहे का हा नमस्कार सर मी प्रथमेश बाबर बोलतो आहे एक अर्ध्या तासापूर्वी मी ऑर्डर दिली होती जेवणाची ते जरा मला अर्जंटमध्ये बाहेर जायचं आहे त्यामुळे ते मला ऑर्डर कॅन्सल करायचं आहे तर प्लीज ऑर्डर क्लॅन कॅन्सल होऊ शकते का हा सर मी ते ऑनलाईन ॲपवर जाऊन रद्द केली आहे तर ते म्हणाले कॉल करून रद्द करा तुमचा नंबर दिला होता तिथे होऊ शकते का कॅन्सल हां मी ॲपवर जाऊन रद्द केलेली आहे ती ते म्हणाले कॉलवर जाऊन एकदा कॉल करा आणि तुमची ऑर्डर कॅन्सल करू शकता ओके सर हा ते जर मला बाहेर जायचं होतं त्यामुळे ऑर्डर कॅन्सल करायची मी नंतर परत जेव्हा मी माघारी येईल तेव्हा मी ऑर्डर करीन ओके सर चालतं आहे ठीक आहे थँक्यू सर